ठाणे जिल्हा हा मोठा जिल्हा असून इथे विविध प्रकारचे धार्मिक लोक राहतात व ठाणे जिल्ह्यामध्ये मराठी भाषा ही खूप प्रमाणामध्ये बोलली जाते येथे सर्वांचे सण वगैरे सर्व मिळू सर्वजण मिळून मिसळून सणामध्ये सहभागी होतात आणि सर्वात शिष्ट गोष्ट आहे सर्वजण असेच सहभाग घेतला पाहिजे लोकांची भाषा आणि धर्म आणि व चालीरीती आणि प्रथा यामध्ये सर्वांनी मिळून मिसळून राहायला हवं यामुळे आपल्या देशाचाही विकास होईल आणि लोक इथं सुशिक्षित असल्याकारणाने इथे जास्त ज दंगा वगैरे आपल्याला धर्माविरुद्ध आपल्याला बघायला भेटत नाही तर ही खूप चांगली गोष्ट आहे प्रत्येक व्यक्तीने सर्व धर्माचं पालन केलं पाहिजे आणि सर्वांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे